आपला भारतात म्हणजे भारत देश विविधता में एकता म्हणून ओळखला जातो बरेच म्हणजे मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी मराठीमध्ये सुद्धा इतक्या भाषा आहेत की पन्नास किलोमीटरवरती भाषा बदलते म्हणतात म्हणजे मराठवाड्याची भाषा वेगळी विदर्भाची भाषा वेगळी कोकणातली भाषा वेगळी खानदेशातली भाषा वेगळी असे भाषेचे शैली प्रकार वेगळे आहेत त्यांची ढब वेगळी असते आणि त्यांच्यातली लोकसंगीतसुद्धा खूप वेगळं असतं सहज कोणाचेही पाय थिरकतील अशी बऱ्याच वेळेला आम्ही कोळीगीतं ऐकतो शास्त्रीय संगीताची आवड असेल रात्री झोपताना तर शास्त्रीय संगीत ऐकतो उडती गाणी सिनेमातली गाणी नाटकातली गाणी भावगीते बालगीतांना सुद्धा एक वेगळीच मजा असते महाराष्ट्राबाहेर तुम्ही गेलात तर इतर राज्यांमध्ये प्रत्येक राज्याची एक वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे त्यांची ढब आहे बोलण्याची पद्धत वेगवेगळी आहे बिहारी गाणी एक त्यांना असलेलं संगीत वेगळं आहे दाक्षिणात्य गाणी त्यांची पण एक वेगळी लय आहे आणि त्याच्यामध्ये मजा येते ऐकायला कारण इतकी विविधता आपल्या भारतामध्ये आहे की आपण म्हणजे कित्येक वर्ष आपण वैविध्यपूर्ण गाणी ऐकू शकतो त्याच्यावरती आपण चांगला अनुभव घेऊ शकतो आता ही वेगवेगळी गाणी वेगवेगळ्या प्रसंगासाठी असतात आता आपल्या इथे भारतात किंवा महाराष्ट्राचं उदाहारण घ्या लग्नकार्य असतात लग्नकार्यात वधूला वराला साजेशी गाणी गायली जातात त्यानंतर लग्न झाल्यानंतर त्यांचे डोहाळे जेवण येतं मंगळगौरी येतं त्याला एक वेगवेगळं गाण्याची बोलीवरती गायलेले असतात मुलं जन्माला आल्यानंतर नामकरण विधी होतो त्यावेळेला पाळणा गीतं पण म्हटली जातात अहो काय किती सांगता येईल गाण्याच्या वरती हे कमीच आहे परंतु एक नक्की आहे की तुम्हाला त्याच्यातली जाण आणि आवड असेल तर या गाण्यातला आनंद हा लुटावा तेवढाच कमी